मला गाणी ऐकायला खूपच आवडतात खरं बोलायचं झालं तर आमचं आजपर्यंतचं बालपणापासूनचं संपूर्ण आयुष्य हे रेडिओवरची गाणी ऐकण्यातच गेलं त्यामुळे गाणी आवडतातच रेडिओवर लागतील ती सगळी गाणी आवडतात पण मग अगदी त्याच्यात आवडतातच कुठली असं म्हटलं तर भजन आणि भावगीत हे दोन प्रकार जास्त आवडतात मला आणि त्यामुळे त्यामुळे भजन आणि भावगीत जरासं मोठं झाल्यानंतर आपली आवड कळल्यानंतर हे दोन प्रकार मात्र जास्त ऐकण्यात आले आणि नंतर तशा संधीही उपलब्ध झाल्या सि डी म्हणा किंवा पेन ड्राईव्ह म्हणा त्यामुळे आता आपल्याला आवडीचे संगीत आपण ऐकू शकतो त्यामुळे आता जास्त भजन आणि भावगीतं ऐकली जातात आवडते म्हणजे गायक याच्यामध्ये आशा दिदी लता दिदी रफी साहेब किशोरदा सुधीर फडके हे तर म्हणजे असणार असणार कोणाचेही असणारच असणारच आहेतच पण मला नवीनमध्ये अरिजित सिंग सुनिधी चोहान कैलाश खेर अल्का याज्ञिक त्याच्याच बरोबर मला खूप आवडतं गाणं म्हणजे यांचं किशोरी आमोणकर खूप छान आवडतं त्यांचं गाणं आणि अनेक असे मराठीत गायक आहेत की खरंतर म्हणजे ते आता यादी करणं खूप अवघड आहे पण सगळेच खूप छान गातात आणि त्यांच्यापासून इन्स्पिरेशन मिळतं आपल्याला स्थानिकमध्ये मला लावणी हा प्रकार आवडतो त्याच्याच बरोबर पोवाडा हा आवडतो लावणी हा प्रकार आवडण्याचं कारण आहे त्याच्यामधला जो सटल शृंगार आहे ना तो ज्याप्रकारे त्याच्यामध्ये ध्वनित होतो त्यामुळे मला ती लावणी आवडते आणि त्याचबरोबर लावणीचा ठसका आणि पोवाडा तर काय शिवरायांचं गुणगान कोणाला आवडत नाही त्यामुळे पोवाडाही मला खूप आवडतो